फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर फोटो काढणं हे एकतर सर्वांनाच खूप आवडते पण जसं आता बघितलं गेलं तर आत्ता जेवढं फोटोग्राफी जेवढी सोपी झालेली आहे किंवा आपण सध्या कोणतंही मोमेंट आ अतिशय वेगाने कॅप्चर करू शकतो किंवा आपल्याला पाहिजे ते मोमेंट्स कॅप्चर करू शकतो ते आधी शक्य नव्हते जसे की मी वाचले आहे किंवा मी अगदी लहानपणी बघितले देखील आहे स पहिल्यांदा फोटोग्राफी करायची म्हणले तर सर्वांकडे पहिले तर एकतर कॅमेरा उपलब्ध नसायचा त्यासाठी मग प्रोफेशनल फोटोग्राफरला बोलवावं लागायचं त्यानंतर मग फोटोग्राफर जसे फोटो काढालं एकतर ते आपल्याला त्याचा प्रिव्यू लगेच बघता येत नव्हता मग तो फोटो काढल्यानंतर तो रोल ज्या ज्यावेळेस धुतले जाईल त्यानंतर तुम्हाला एक आठ दिवस दहा दिवस कधी कधी महिन्याभरानंतर तुम्हाला फोटोज मिळायचे आणि त्यामध्ये देखील मग आता तुमच्याकडे ऑप्शन नसायचा जे फोटो आहेत तेच तुम्हाला मग ॲक्सेप्ट करावं लागायचे पण हळूहळू तंत्रज्ञानाचा वापर करत गेल्यामुळे एकतर सर्वप्रथम कॅमेरा अफोर्डेबल झाले आणि सगळ्यांकडे कॅमेराज यायला लागले पन तरी देखील ते कॅमेराज जरी आले तरी तुमचा रोल म्हणजे तो धुऊन घेण्यासाठी तुम तुम्हाला म्हणजे प्रोफेशनल फोटोग्राफरकडे जावं लागायचं त्यानंतर हळूहळू मोबाईल फोन आले त्याच्यामध्ये कॅमेरा आले आणि त्यामुळे आता तर अगदी फोटोग्राफी ही अगदी मजेशीर गोष्ट झालेली आहे आणि फोन कॅमेराज पण एवढे तांत्रिकदृष्ट्या प्रबळ झालेले आहेत की अग अगदी तुम्हाला एकदम होर्डिंगवर लावता येतील असे फोटो काढता येतात त्यामुळं फोटोग्राफी ही अशा प्रकारे वर्षानुवर्ष बदलत गेलेली आहे आणि आता त्याचा मला वाटतं पिक पिरेड आहे आणि त्यामुळे लोक एन्जॉय पण करत आहेत